हां हां प्रसाद खानोलकर बोलतो आहे ते तुमच्या जयहिंद हेअर ऑइल कंपनीचं आम्ही नॅचरल हॉईल म्हणून एक प्रॉडक मागवला होता हो पण त्या काय तेवढा तो खास नाही प्रॉडक्ट नाही खास नाही कारण एक तर ते काय ते ऑऑ ऑइलचा रंगही वेगळा आहे ते मातकट कलरचा रंग आहे आणि नाही माहित आहे मला ते नैसर्गिक ऑइल आहे पण ते त्याचा थोडासा स्टिकी आहे चिपचिपीत आहे तेलकटपणा खूप आहे आणि ते नाही म्हणजे बरोबर वाटत नाही ते मग हे डोक्यावर घातल्यानंतर डोकं चिपचिपीत असं तसेच केस चिकटतात हां नाही नॅचरल आहे हे सगळं बरोबर आहे पण नाही पण त्याचा स्मेल पण चांगला नाही वास चांगला येत नाही वास थोडासा आहे वास तसा चांगला पण तो उग्रपणा वाटतो आणि डो डोक्यावर घातल्यानंतर खूप वेळ झाल्यानंतर तो जाणवतो खोबरेल तेलासारखा काय म्हणता त्यात हां आवळा आणि हो हो भृंगराज बरोबर आहे सगळं बरोबर आहे पण त्याचा असा हे नाही म्हणजे इतर प तेलं जे हेअर ऑईल्स असतात जनरली विशेषत आपण वापरतो ते कशी असतात त्यात स्टिकीपणा कमी असतो म्हणजे तुम्ही व वापरल्यानंतर ती केस चिकटून राहत नाहीत एक जव हे वाटतं ना केस असे चिकटल्यासारखे नाही नाही नाही तो पसंत नाही आम्हाला बरोबर नाही हां नाही किमतीच्या मनाने त्याचा प्रॉडक्ट आम्हाला बरा नही वाटला तो तुम्ही ते जरा त्याच्याकडे लक्ष द्या कारण ना पहिल्यांदा कसं आहे ते पहिलं तेल तुम्ही स्टिकीपणा कमी पाहिजे आणि दुसरं म्हणजे त्याला एक स्मेल पाहिजे वास पाहिजे

हो हो वास तसा येत नाही आहे हां आणि तुमच्या जो नाही बरोबर आही नॅचरल ऑइल आहे आणि हे सगळं आहेत हां त्याच्यात काय नाही पण तरी सुद्धा किमतीच्या मानाने आम्हाला नाही तो आवडला वापरून बघितला आम्ही आजून ते वापरलं अर्धी बॉ बॉटल आहे शिल्लक पण नाही म्हणजे आम्ही रीव्ह्यूज देताना त्याला काय हो हो नाही बरोबर आहे सगळं इंग्रेडिएंट्स चांगलेत सगळं चांगलं आहे पण नाही आवडलं आम्हाला हो ओके ओके हां नक्कीच काळजी घ्या त्याच्यात तुम्ही म्हणजे तुमचं इंटेंशन चांगलं आहे पण तो त्याच्यात ते सगळे गोष्टी घटक तुमचे आहेत पण तो नाही आवडला आम्हाला ओके ओके